मी सणावर माझ्या गावाजवळून थोड्या दूर असलेलं गाव या गावामधून जनावर विकत घेतो त्या जनावरांचं पालन पोषण करतो आणि माझ्याकडे गाय म्हशी बैल बकऱ्या शेळ्या मेंढ्या अशा प्रकारच्या अनेक प्राणी पाळीव प्राणी आहेत आणि त्यांच्या किमती दहा हजार वीस हजार पाच हजार पंधरा हजार अशा आहेत आणि त्यामधून त्यांचा व्यवसाय करून आपल्याला खूप काही मिळू शकते म्हणून मी आजपर्यंत त्यामधून दोन लाख रुपये कमावले आहे असे मला वाटते